बुलढाणा जिल्ह्यात सामाजिक कल्याण आणि विकासाशी निगडित असलेले क्रामे कार्यक्रमा अंतर्गत जसे की बरेस उपक्रम सरण्यात येत आहे जसे की शिक्षण शिक्षणांतर्गत आपल्याला असं सांगण्यात येईल की जसं मोफत शिक्षण पद्धती की मूल गरीब मुलांना वह्या पुस्तकवाटप हे मोफत होतं आरोग्यासाठी आपण पाहतो की सार्वजनिक